हा सर बोला हा सर काय सेवा करु हा सर सांगा ना सर काय काय सामान हवं होतं आपल्याला सर आपल्याकडे चांगल्या प्रतिची शुद्ध पांढरी साखर आहे सर चाळीस रुपये किलो सर ठीक आहे सर मिळून जाईल ना हा सर सांगा ना सर केव्हापर्यंत येणार सर तुम्ही ठीक आहे सर आणि सर बिल कसं पेमेंट करणार कोणती साखर हो आहे ना सर सर्व गोष्टी आहेत सर घरगुती जेवढं घराला उपयोगी आहेत सर्व वस्तू आपल्याकडे किराणा हा सर इलेक्ट्रॉनिकच्या सध्या तर नाही आहे सर आपल्याला आहेत ना सर गिफ्ट पण आहेत आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट्समध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्येपण गिफ्ट आहेत फ्रेम आहेत फोटो फ्रेम आहेत कप्स आहेत ग्लास आहेत अशा बरेच वस्तू आहे सर तुम्ही एकदा या ना सर येऊन तुम्ही सुपर मार्केटला एकदा भेट द्या सर सर फोटो फ्रेम हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आता कसं आहे त्याची जी क्वालिटीनुसार त्याची किंमत वेगळी आहे काहीची साईज नुसार किंमत वेगळी आहे तर ते मी ते प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय सर तुमच्या लक्षात येणार नाही आणि फोनवरती जी किंमत सांगितली तर तुम्हाला ती फोटोची क्वालिटी पण कळणार नाही ना सर आपल्यापाशी दीडशे रुपयापासून सुरुवात आहे सर मॅक्झिमम आपल्याकडे दहा हजारापर्यंत तुम्हाला मिळून जाते हा सर तुमच्या घेल्यावर आहे सर तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीची हवी असेल मोठ्यातमोठीपण पाहिजे असेल तर तीपण आहे सर उपलब्ध आपल्याकडे किंवा मग तुम्हाला एल ई डी लाईट बसवलेली फ्रेम पाहिजे असेल तीपण आपल्या सुपर मार्केटमध्ये आहे चालेल सर ठीक आहे सर धन्यवाद सर